हॅलो हॅलो मी ट्रॅवल एजंटशी आहे तुम्ही मला गाईट क करणार होते ना हो हो तिथेच जायचं आहे मला

तर मग टाईम वगैरे आपण म्हणजे मी आल्यावर ये येऊन जाशाल ना तुम्ही तिथे बरोबर बरं तसंच करा मग आणि हो मला हो मला ते रोड वगैरे पण नाही माहिती मी म्हणजे इकडे पहिल्यांदाच आलेली आहे

अच्छा कोणता हो हो बरं बरं ना आणि माझ्यासोबत दोन जणं आहे अजून हो माझ्याच एजचे आहे

हो हो आम्ही मिळून तीन जणच आहे तीन जणचा आणि मग फीज वगैरेचं कसं

बरं बरं ठीक आहे ना आणि मग उद्या मी कॉल करेन तेव्हा येऊन जासान तुम्ही तुम्हाला कोणाला पाठवून द्याल हो हो

हो हो मंदिर वगैरे सगळं दाखवून द्याल हो हो बरं बरं उद्या या ना मग हो कॉल करते हो